मी माझे बालपण हे पुस्तक वाचले आहे आणि हे पुस्तक आमच्या कॉलेजच्या लायब्रीमध्ये आहे हे खूप खूप छान पुस्तक आहे सर्वांनी वाचलं पाहिजेल हे पुस्तक कारण ह्यामध्ये असं आहे जे आपल्याबद्दलच आपण जे लहानपणी जे बघ बघितलं आहे जे केलं आहे ते सगळं त्यात आहे आणि जे केलं नाही ते पण त्यात आहे सगळं सर्वांनी सर्वांना बालपण हे असतंच आणि ते बालपण म्हणून बालपणामध्ये त्यांनी काय काय केलं आहे हे सगळं त्या पुस्तकामध्ये आहे असंच मी एकदा ते पुस्तक वाचत होतो आणि त्यावेळेस मला एवढं हसू हसू आलं किंवा ते आनंद झाला काय झालं काय माहीत नाही पण त्याबद्दल ते लई हसू येत होतं लई आनंद पण झाला होता आणि हसू पण येत होतं आणि ते वाचून मला आपल्याचं बालपण आहे असं वाटत होतं त्याबद्दल एक गोष्ट सांगतो ते मला का हसू आलं कारण का ते त्यात मी एक म्हणजे त्याने सांगितलं होतं त्या पुस्तकात म्हणजे बालपणाबद्दल एक त्यांनी कहाणी सांगितलेली त्यात काय होतं माहीत आहे का लहानपणी आपण जे खेळ खेळत होतो उदाहरणार्थ बघा आता आता सर्वांनीच काय कोणते कोणते लहानपणी क्रिकेट ह्या असल्या खेळले ते पण हे काहीजणांनी जे गावाकडचे असतील येते यांनी मुलांनी मुलींची पण खेळ खेळलेले आहेत त्यावेळेस आणि त्यावेळी त्यामध्ये बघा मुलांनी मुलांचे खेळ कसे खेळले आहेत गोट्या इथे असल्या असतात मुलांनी मुलींचे पण खेळ खेळ आहेत म्हणजे जिबली म्हणा ते असे गावाकडचे खेळ खूप असतात ते खेळले होते आणि ते वाचता वाचता ते असंच खूप लई हसू आलं कसे कसे खेळले त्यात सगळं सांगितले होतं ते खूप लहानपणाची गोष्टी खूप आहेत अशा आणि आता समजा एकाच्या घरामध्ये आपण ते शिवणापाणी असतंय ते आणि नंतर डोंगर का पाणी हे असलं असलं असे लई खेळ खेळ आहेत हे सगळं वाचून का नाही हे खूप खूप भारी वाटते आपल्याला वाटते आपण आता ते खेळतो आहे आता ते आपल्याला झालं आहे ते हे खूप चांगलं होतं आणि त्याने आपण ते वाचावं सगळ्यांनी आणि ती खूप मज्जा येईल आपल्याला वाचताना आपलंच बलपण आहे असं वाटेल